खेळामध्येच हिंसाचार ही एक साहजिकच गोष्ट आहे कारण की आपण जेव्हा खेळ खेळतो बाहेरचे खेळ खेळतो आतले तर आपण आपल्या बॉडीला खूप ताणतो आणि त्या गेममध्ये आपण असं इन्व्हॉल्व्ह होतो गेम खेळताना तर आपण तेवढ्या भानात नसतो आपल्या बॉडिला कन्ट्रोल करायला तर आपले हिंसाचार होऊ शकते आणि कोणाला लागूपण शकते आता ते खेळण्यामध्ये होऊन जाईल त्याचं खूप सारे रो बघितले पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टींकडे क्रीडा क्षेत्राने त्यासाठी वेगवेगळे से सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजे वेगवेगळे नवीन कोच क्रीडा क्षेत्रात तिथे सेफ्टी मेडिकेट ठेवले पाहिजे तिथं त्यांना सांभाळण्यासाठी तो हिंसाचार सामान्य पद्धतीने सांभाळलं पाहिजे आणि त्याला बरोबर दिशा दाखवली पाहिजे असंच त्या हिंसाचाराला सांभाळता येईल कारण की ज्यांच्यामध्ये हिंसा होते खेळ खेळताना ते अहिंसाच्या मनामध्ये असतात आनि त्यांना शांत करणे हे खूप अवघड असते तेच त्याचा लक्ष ठेवून तसं करावे हेच असं करता येईल